तुमच्या मते अलीबाग शहरातील राजकारणाकडे तुम्ही कशा दृष्टीने बघता नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही बाबी तुम्ही स्पष्ट करा

इथल्या राजकारणाचं वैशिष्ट्य असं होतं की दर पाच वर्षांनी आमदार बदलला जायचा म्हणजे या वर्षी जर काँग्रेसचा आला तर पुढच्याव् पाच वर्षानंतर नक्की शेतकरी कामगार पक्षाचा आता दोन्हींकडे बघितलं तर मुळात शासनाकडे त्या वेळेला निधी कमी असेल किंवा काय पण जेवढा निधी एका मतदारसंघासाठी आवश्यक असेल तेवढा येत नव्हता आणि त्यामुळे जेवढी प्रगती व्हायला पाहिजे होती तेवढी प्रगती होत नव्हती त्याच्यानंतर अलीकडच्या काळामधे निधीचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये कामं होत आहेत प्रगती होत आहे प्रकल्प येत आहेत पण महत्त्वाचं म्हणजे ह्या भागाचं वैशिष्ट्य कोकण भाग हा पावसाचा भाग आहे खरं तर इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो मात्र अशा परिस्थितीतही उन्हाळ्यामध्ये इथे पाण्याचं दुर्भीक्ष्य असतं म्हणजे स कुठल्याही सत्तेवर कोणीही जरी आमदार निवडून गेला तरीही दुर्दैवाने असं की पाण्यासाठी जे प्रकल्प राबवायला पाहिजे हे कोकणात आणि विशेषतः अलीबाग परिसरामधे अजिबात राबवले गेले नाहीत आज ते गेल्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये हे प्रकल्प झाले असते तर नक्कीच आज कोकण आणि त्यात अलीबाग या भागामध्ये कुठल्याही गावात हे पाण्याचा प्रश्न राहिले नसता किंवा पाण्याचं दुर्भीक्ष्य राहिलं नसतं तर मला वाटते ती अत्यंत एक दुसरी बाजू दुर्दैवी बाजू आहे की ह्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाने पाणी पाण्यासाठीचे जे प्रकल्प आहेत ते राबवलेले नाहीत